हॅलो मॅडम मी ना इथूनच बोलत आहे बुलढाण्यातूनच मला ॲक्च्युअली प्रॉब्लेम असा आहे की मला ना थोडे कोविड नाईन्टीनचे सिम्प्टम्स आढळले आहे तर त्यामुळे तर त्यामुळे मला ना तुमचं थोडं सजेशन पाहिजे होतं की मी म्हणजे कशा प्रकारचे प्रिकॉशन्स वगैरे घेऊ हा त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला टेस्ट केली मॅडम मी अँटीजेन केली तर ती थोडी म्हणजे पॉझिटीव्ह निघाली मला सिम्प्टम्स आहेत

सध्या मी इथे इटाबेली हाउसमध्ये राहते

मॅडम मी पहिला डोस घेतलेला होता तरी मी म्हणजे पहिला डोस घेतला होता तरीसुद्धा मी पॉझिटिव्ह आले माझा सेकंड डोस बाकी आहे

हा अच्छा अच्छा हं हं हं काय मॅडम चव लागत नाही काहीच नाही जेवण धकत नाही मातीसारखं लागतं आणि मग

आणि मला मला अजून एक मला ना खूप वीकनेस आलेला आहे मॅडम त्याबद्दल मग मी काही तुमचं काही आहे का सजेशन त्याबद्दल मी काही करू शकते का ठीक आहे मॅडम ठीक आहे मॅडम थँक यू थँक यू मॅडम थँक यू सो मच तुम्ही मला खूप चांगल्याप्रकारे ॲडवाईज दिली